मला मुळात वाचन करायला आवडतं त्यामुळे मी पुस्तक वाचलेले आहेत बरेच वेगवेगळ्या व्हेरायटीचे वाचले आहेत पण मुळात मला जो माझा जो वाचनाचा जो क्लास एक एकंदरीत आवड आहे ती मुख्यत्वे मला आध्यात्मिक याची किंवा त्या विचारांशी अनुसरून किंवा नॉन फिक्शियस जे आपण म्हणतो ते मला आवडतात आणि मी पुस्तक वाचण्याचा क्लब म्हटलं असं स्पेसिफिक ज नाही पण मी वाचनालयाचा मेंबर आहे आणि तिथे जाऊन बरेचदा वाचन करतो किंवा आपण स्वतःचं माझी स्वतःची एक लायब्ररी आहे त्याच्यात मी बरेच पुस्तकं ठेवले आहेत ज्याच्यात मला विचार करायला लावणारे पुस्तक मी एक प्रामुख्याने सांग ते म्हणजे सुधा मूर्ती यांंची पुस्तके कारण सुधा मूर्तींचं मी बरेच वर्षाआधी एकदा वाईज अँड अदरवाईज एक वाचलेलं आणि एक मला त्यांचं आवडतं म्हणून डिस्कवरिंग स्पिरिट ऑफ इंडिया पुण्यभूमी भारजाचं मराठीमध्ये अनुवादित आहे तसेच त्यांचे दोनतीन अधिक असे वेगवेगळे विषयांवरचे पुस्तकं आहेत मुळात मला त्यांचे सगळे पुस्तकं वा आवडतात याचं कारण असं की त्याच्यात लिहिलेलं लिखाण जे आहे ते फार रिअलिस्टिक मला वाटतं त्यामध्ये भपकेबाजी नसते जी ग्राउंड रियालिटी आपण जी म्हणतो आज जी चालली आहे आणि त्यामधनं लेखिकेनं जे म्हणजे सुधा मूर्तींनी जे त्याच्यातनं एक एक भाव हे करून हे केलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे की त्या अनुषंगाने त्यांनी त्याचं विश्लेषण कसं केलं कसं ॲनालिसिस केलं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या नंतर एक लक्षात येतं की खरंच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण किती बदलवायला हवा तर या गोष्टी असतात आणि एकंदरीत त्या महत्त्वाच्या आहे काय असतं की प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बहुतांश एकसारखेच असतात पण या आपल्या आयुष्यात देखील बहुतांश सगळे लोकं वेगवेगळ्या नानाविध प्रकारची लोकं भेटतात पण या सगळ्या कॉमन लोकांमधनं प्रत्येकाकडे अनकॉमन असा एक गुण असतो तो आपल्याला घेता येऊ शकतो का तर हे सगळं शक्य आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी माझ्यासाठी मी लाईफटाईम ए काय मोठे गायडिंग सोर्स जी आहे ते म्हणजे आणि ज्यांनी मला रोज विचार करायला जे भाग पडतं ते म्हणजे आमचं गोंंदवलेकर महाराजांचं प्रवचन जे तीनशे पासष्ट दिवसांचं आहे त्यांचं चरित्र आणि माझे जे सदगुरु आहेत डी पी कुळकणी त्यांनी काही सुखसंवाद म्हणून भाग एक ते वीस अशी पुस्तक मालिका के केली आहे त्यांच्या विचारांची जी मला आयुष्यात दररोज विचार करायला लावते आणि ती माझ्यासाठी प्रमाण पुस्तकं आहेत कारण मी तेच वाचतो आणि त्यांनी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडला आहे बदल घडतही आहे आणि त्याचा मला आज मितीला देखील फायदा होतो आहे